ग्रीन आल्मंड हा एक हिरवा बदाम असं म्हटलं जातं आणि हा जो हिरव्या अवस्थेत असतो आणि मोठ्ठा नरम असतो आणि खाण्यासाठी एकदम गोड आणि चवदार असतो याच्यामध्ये जर पोषक तत्वे जसं म्हणजे विटॅमिन्स ई असतो अँटीऑक्सिडन्स असतो हा वृद्धीसाठी खूप चांगला असतो आणि उर्जेसाठी फॅटसाठी खूप चांगला असतो याचा उपयोग जो आहे हिरव्या बदामचा उपयोग चटणीसाठी सॅलेडसाठी आणि कच्चा खाण्यासाठी सुद्धा केला जातो काही लोक जे असतात ते याला दुधात टाकून असं वापर करतात याचा जी चव जी असते थोडीशी कडवट असते त्यामुळे अनेक लोकांना आवडत नाही काही तो खातातसुद्धा आणि हे जर आपण फळ खाल्लं तर या खाण्यामुळे ऊर्जा असतं आणि आपले आरोग्यसुद्धा मेंटेन सुधारतं चांगलं नंतरचा जो बरेच आहे म्हणजेच हा एक प्रकारचा वनस्पतीचं म्हणजे एका झाडाचं तेल आहे या जो बोराज नावाच्या वनस्पतीच्या बिजापासून काढलं जातो आणि या वनस्पतीला अनेक स्थानिक नावाने ओळखली जातं आणि ती सहसा सम हवामानात वाढते बोराज तेलाची मुख्य गुणधर्म हे उपयोग खालील प्रमाणे आहे नंतर जे आहे ते तिसराचा येतो आपला मलाबार पालक स्पिंज स्पिनत म्हणजेच काय हा प्रकारचा एक पालेभाजी आहे ही जी आहे ती उष्णकटिबंधीय भागांमध्ये उगवली जाते आणि भारतात विशेषत दक्षिण भारतात आणि पूर्व आशियात याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते पोषक नुसार मलाबार स्पीनाच हा पाण्यातील सामग्री उच्च असतो त्यामुळे हायड्रेट राहण्यासाठी फायदेशीर असतो यामध्ये आयरन कॅल्शियम विटॅमिन्स आणि अनेक अशी पोषक तत्वे भरपूर असतात या पालेभाजी चांगला फायबर असतो आणि पचनक्रियेमध्ये हा खूप उपयोगी ठरतो त्याचा जो आहे तो मलाबार पालक विविध प्रकारे वापरला जातो कच्चा देखील खाल्लं जातात आणि कोशिंबीर म्हणून एक भाजी केली जाते भाजी केली जाते त्यामध्ये तर टाकली जाते आणि हा भाजी म्हणून खूप खूप वापरला जातो भारतामध्ये तरी